भारतामध्ये क्रिकेट सगळ्यात जास्त लोकप्रिय खेळ आहे गावागावात लोक मैदानात क्रिकेट खेळताना दिसतात दुसऱ्या मोठा खेळ म्हणजे हॉकी जो भारताचा राष्ट्रीय खेळ आहे कुस्ती कबड्डी आणि बॅडमिंटन हे सुुद्धा लोकप्रिय आहेत क्रिकेटमध्ये सचिन तेेंडुलकर एम एस धोनी आणि विराट कोहली हे मोेठे नाव आहेत हॉकी मध्ये ध्यानचंद यांंना हॉकीचे जादुगर म्हणतात बॅडमिंटनमध्ये पी वि सिंधू सायना नेहवाल खूप प्रसिद्ध आहेत कुस्तीत बजरंग पुन्याया आणि योग्येश्वर दत्त यांचं नाव घेतलं जातं हे खेळाडू आपल्या मेहनतीमुळे देशाचं नाव उज्वल करत आहेत आणि ग्रामीण भागातल्या मुलांनाही प्रेरणा देत आहे